तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवन अगदी सोप्पे झालेले आहे टिकीटांचे बूकिंग हॉटेलचे बूकिंग बँकिंगचे बूकिंग पेमेंट वगैरे ह्या तर जनरल गोष्टी झालेल्याच आहेत त्यासोबतच शाळेमध्ये स्मार्ट क्लासेस सुद्धा सुरू झालेले आहेत ईवन नोट्ससुद्धा आम्ही लॅपटॉपवरती बनवतो आहे लॅपटॉपद्वारे बनवलेल्या नोट्स ह्या अतिशय ट्रूथफूल किंवा अचूक असतात असे असे मी म्हणू शकते इतकंच नाही तर जीवन इतकं सुसह्य झालेलं आहे की आपण पहिले तासनतास ते कपडे धुवत बसावं लागायचं बसावं लागायचं पण आता तेही होत नाही आता मी डायरेक्ट मशीनमध्ये कपडे टाकून दिले की आपल्याला एक दीड तासात कपडे निख खळ अशे सुकून भेटतात म्हणजे इतकं जीवन सुलब्ध झालेलं आहे पोळ्या करण्याची कटकट नसते पोळ्यासुद्धा आता मशीनीद्वारे बनवल्या जाऊ शकतात फक्त आता एक राहिलंय की भाजी करायचं तंत्र एक राहिलेलं आहे बाकी सर्व जीवन सुय सय्य अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे